गेल्या काही दशकामध्ये भारतात नव्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत जसं डिजिटल आणि सोशल मीडिया क्षेत्रामध्ये नोकऱ्या आहे यूट्यूबर कंटेंट क्रिएटर त्याच्यामध्ये ब्लॉगिंग अज्युकेशन कंटेंट गेमिंग ट्रॅकिंग फूड ब्लॉग ब्लॉकिंग डिजिटल मार्केट क्षेत्रामध्ये लिस्टमध्ये सोशल मीडिया डिजिटल मार्केिंग मध्ये सोशल मीडिया मॅनेजमेंट ब्रँड प्रमोशन यामध्ये पण जागा उपलब्ध झाले आहेत इन्फ्लुएस आणि ब्रँड अँम्बिसिटर्स जसे इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर मोठ्या प्रमाणात प्रचार त्याची संधी उपलब्ध आहे ब्रॉडकास्ट आणि ट्रॅव्हलर कॉमेडियन याच्यामध्ये विविध विषयावर प्रोडक्शन तयार केलेले आहेत स्टार्टअप आणि उद्योगाच्या संबंधित नोकऱ्या त्याच्यामध्ये स्टार्टअप फाऊंडर इन्वेटर फ्लॅन्सर आणि सोलो